शिक्षणाचं महत्त्व आपल्या कडे बरेच वर्षांपूर्वीपासनं आहे पहिल्यांदा स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी बंदी होती पण सावित्रीबाईंसारख्या रमाबाईंसारख्या लोकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला बरेच कष्ट सोसले आणि त्यामुळे त्यांनाही शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले आणि आता तर काय सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया शिक्षण घेत आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या हुद्द्यांवरती काम पण करत आहेत तर मुलांना किंवा पुरुषांना शिक्षण पहिल्यापासनं मिळत होतं आणि त्याचा त्यांना खूप फायदा पण झाला की शिक्षणामुळे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या शिक्षणामुळे शेतीमध्ये सुद्धा विविध प्रकारचे त्यांना प्रयोग करता आले वाचन करता आलं ज्यामुळे त्यांना आपण काय करू शकतो आपल्या आहे त्या शेतीमध्ये किंवा वेगवेगळे प्रयोग करून काय आपल्याला पिकवता येईल कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचा त्यांना विचार करता आला किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीतनं आपण काय करू शकतो हे आपल्याला शिक्षणामुळे कळलं आणि आपल्या रोजच्या गरजेच्या ज्या वस्तू आहे जीवनावश्यक वस्तू ते शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला उपलब्ध सहज होऊ शकतात असं वाटतं मला कारण ज्यांना शिक्षण आहे त्यांना काम आहे आणि काम असल्यामुळे हातामध्ये पैसा येतो आणि पैसा मिळाला की आपण आपल्याला हव्या तशा वस्तू खरेदी करू शकतो म्हणजे शिक्षण घेऊ शकतो राहण्यासाठी घालण्यासाठी कपडे मिळू शकतात अन्न हे आपल्याला मिळू शकतं आणि आपण चार लोकांना शिक्षितही करू शकतो की ज्यांचा पुढे त्यांना उपयोग होणार आहे ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात ह्याच्यासाठी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे आणि अशिक्षित लोक असले तर त्यांना लिहा वाचायला येत नाही त्यांना वाचता न आल्यामुळे कोणी त्यांना फसवू शकतं खोट्या गोष्टी सांगून त्यांचा गैरफायदा घेऊ शकतं त्यांना जीवनामध्ये अनेक गोष्टींना त्यामुळे तोंड द्यावं लागतं की जे त्यांना माहीत नाहीत या गोष्टी म्हणून फसवलं जालं गेल्यामुळे त्यांचं नुकसान होतं त्याच्यासाठी शिक्षण मिळालं पाहिजे अशिक्षित लोकांना कोणी काही सांगितलं तर पटकन विश्वास बसू शकतो किंवा वाचता वगैरे न आल्यामुळे त्यांना पटकन कुठल्या गोष्टींचे उपाय करता येत नाही किंवा क इनके काही वेळेला डॉक्टरांनी काही लिहून दिलं तर काय करायचं हे कळत नाही बँकेची कामं करता येत नाही मग कोणीतरी सांगितलं काहीतरी खोटं सांगितलं फसवणूक केली तर त्यांचं खूप मोठं नुकसान होतं त्यासाठी त्यांनी शिक्षण मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि सरकारने त्याचसाठी आता खूप सोईसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मोफत शिक्षण आहे घरोघरी जाऊन शिक्षण आहे बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत शाळा मोफत उक्या उघडलेल्या आहेत तर त्याचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहि